हॅलो आं हां सर मी संभाजीनगरवरून आलो आहे आहे तुळजापूरमध्ये सर ते सर तुळजापूरमध्ये हायवेपासून देवीचं मंदिर किती किलोमिटर येतं आहे दोनशे दोनशे तीनशे मिटर का आणि पार्किंग वगैरे कुठं आहे सर गाडी लावायची पार्किंग वगैरे साईटला आहे का तिथं व्यवस्था वगैरे का नाही बर बर चालतं आहे आणि सर मंदि मंदिरामध्ये किती वेळ लागंल दर्शन घ्यायला आपल्याला ब् नंबराला लावावं लागेल का डायरेक्ट स्लॉट पण भेटंल पास वगैरे असतात का काही बर बर आणि यात्रेमध्ये काय काय मिळते आहे सर असं फेमस वगैरे का आहे जसं की पेढा असो खायच्या वस्तू किंवा समजा खेळणी वगैरे कपड्याची दुकानं वगैरे चांगली फेमस आहेत ती बर बर आणि ते आईला दर्शन करतेवेळेस असं साडी वगैरे दुकान न् तिथंच बाजूलाच आहे का आणि आं बरं बर कुंकू वगैरे सगळं तिथंच बाजूला मिळते आहे का बरं बर अजून विशेष एकच देवीचं मंदिर आहे का दुसरं पण एखाद्या देवाचं मंदिर आहे जवळपासच्या एरियामध्ये बरं बर आणि डबल तिथं दुसरं एखादं काही प्रेक्षणीय स्थळ आहे का बघण्यासाठी देवी सोडून देवीसं मंदिर सोडून नळदुर्गचा किल्ला वगैरे का आणि ते नळदुर्ग किती किलोमिटर येईल आता तुळजापूरमधून ते किती वाजेपर्यंत चालू असतं ओ संध्याकाळी

सात वाजेपर्यंत आपण जाऊ शकतो का तिथे बरं बर आणि जेवायला फेमस वगैरे जेवायची वगैरे सोय असते का इथे बरं बर जेवायचे हॉटेल वगैरे आहेत का का काय मिळते आहे जेवणासाठी झुणका भाकर असं वगैरे दुसरं काही विशेष चालतं आहे